गच्चीवर जी आपण बाग बनवतो ना तर त्या ज्या कुंड्या वगैरे आपण लावतो किंवा जेही ज्याही पर पद्धतीने आपण तिकडे झाडांची लागवड करणार तर ते शक्यतो प्लास्टिकचा वापर खाली फ्लोरिंगला जर केला आणि त्याच्यावरती आपण कुंड्या ठेवल्या आणि त्या प्लास्टिकचा आऊटलेट एका साईडला काढला तर कदाचित भिंतीमधनं पाणी झिरपणं जो प्रश्न आहे तो तयार होत नाही दुसरी गोष्ट ज्या कुंड्या तुम्ही लावल्यात तिकडे ज्या ज्या कुंड्यांमध्ये झाडं लावली आहेत त्या कुंड्यांचं जे पाणी जे निचरा होणारं पाणी आहे त्याला एक तर प्लास्टिकच्या प्लेट्स लावून टाकायच्या किंवा असं सिस्टेम करायचं की जेणेकरून ते जे पाणी आहे ते एका बाजूला कुठेतरी बाहेर पडेल अशी व्यवस्था जर केली तर गच्चीवरील बाग जास्त त्याच्या भिंतीमधनं पाणी झिरपण्याचा प्रश्नच येत नाही ही काळजी आपण घेऊ शकतो आणि बऱ्याचदा पाण्याचं प्रमाणही जे झाडांना आपण पाणी देतो त्याला आवश्यक तेवढं पाणी दिले व ठिबक संच जरी वापर तिकडे केला तरी अत्यंत उपयुक्त ते त्याला ठरु शकतं आणि जमिनीच्या बागेत आणि कुंडीच्या बागेमध्ये म्हणजे गच्चीवरील बागेमध्ये आव्हानं ही कशी की जमिनीवरती जे असतात त्याचे जे मूळ असतात ते जमिनीमध्ये जाऊ शकतात तसं तुम्ही गच्चीवर जेव्हा बाग लावता किंवा झाडं लावता तेव्हा त्याची जी मुळं असतात ती भिंतीमध्ये आतमध्ये जाऊ शकतात शिरू शकतात पाण्याचा निचरा होत राहतो सतत त्याच्यामुळे लिकेजचे प्रश्न तयार होतात त्यानंतर गच्चीवर उन्हाचं प्रमाण जास्त ते ऑब्वियसली जास्त असणारे उन्हाळ्यामध्ये वगैरे प्रचंड ऊन लागतं मग यासाठी तुम्हाला ग्रीन शेड वगैरे गच्चीमध्ये करायला लागेल आणि झाडं जळण्याचा पण चान्सेस इकडे जास्त असतात कारण सनलाईट जो असतो तो डायरेक्ट गच्चीवरती येतो दिवसभर असतो ॲटलीस्ट खाली जमिनीवरती जेव्हा झाडं लावतो कमीतकमी घरांच्या सावल्या असतात ते एक प्रोटेक्शन असतं त्यानंतर जमिनीमध्ये मुळे जी असतात ती बऱ्यापैकी खोलवर जाऊ शकतात तसं गच्चीवरची जी झाडं आहेत त्यांना ह्या मर्यादा असतात त्याच्यामुळे फार ती ह्याच्यामध्ये खूप काही मोठं काम होऊ शकेल असं मला वाटत नाही